उत्तरेकडे डोके ठेवून कधीही झोपू नये कारण अशा परिस्थितीत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा उलट प्रभाव डोक्यावर व मनावर होते जे तब्येतीसाठी चांगले नाही हे तथ्य वैज्ञानिकांनीही मान्य केले आहे पूर्वेला व दक्षिणेला डोके ठेवून झोपणारा नेहमी उत्साही व यशस्वी होतो